हाय मॅम मी योगेश बोलत आहे मॅम ऍक्च्युली मला पंधरा वीस दिवस झाले ऑपरेशनला बट अजून पायाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही अर्ध्या पोरशनमधून शरीर कामच नाही करत आहे हे कटोरी जे आहे ना ते कटोरी नवीन कटोरी टाकली हे घुटण्याचं ऑक्सिडेंट झाला होता ऍक्च्युली दुसरा ते ऍक्च्युली मॅम ते पायाचं ऑपरेशन झालं तेव्हापासून पाय पण काम नाही करत पायावर सुजन पण आलेली आहे सुजन आल्यामुळं म्हणजे अर्धा जो पोरशन आहे डाव्या साईडचा भाग तो कामच नाही करत आहे अन त्यानं डोकं पण खूप दुखत आहे मॅम मला उभंच नाही राहता येत तर एक्सरसाइज वगैरे कशी करू म्हणजे जेवण्या पायावर उभं राहायचं येते बट डाव्या पायावर वाज वेट वगैरे डॉक्टरांनी नाही सांगितलेलं आहे म्हणून हो मग ते तर करतच आहे बट पण जे त्या पायामुळे ऍक्च्युली डोळ्यांमध्ये खूप पाणीच येते म्हणजे अर्धं डोकं इथे असं खूप भारी भारी वाटत आहे

नाही मेडिसिन तर चालू आहेत मॅम बट त्यांनी म्हटलं की थोडं कवर व्हायला वेळ लागेल ऍक्च्युली हे जे नवीन कटोरी आहे ना त्याला म्हणजे जागेवर यायलाच त्याच्यावर म्हणजे मांस यायला वेळ लागेल थोडासा कम से कम तीन महिने तरी लागू शकतात म्हणते ते हो मॅम बट कसं खूप तकलीफ होत आहे त्यामुळे उभं राहते ना तर बेडवरून खाली नाही येता येत आहे हा न मग ऑपरेशन तर झालं पण ऍक्च्युली थोडं फार तर हे करायला पाहिजे ना म्हणजे बॉडीने थोडा रेस्ट वगैरे तर घ्यायला पाहिजे ना हो मॅम औषध वगैरे तर प्रॉपरली घेत आहे ठीक आहे चालेल ना एकदा अपॉइंटमेंट घेऊन त्यांना एकदा चेक करायला जाईल मग हा मॅम हर वीकली सांगितलं त्यांनी हो अजून तर काही प्रॉब्लेम नाही ना प्रॉब्लेम असला तर सांगेल तुम्हाला थँक्यू